हां हॅलो मला तुमचा नंबर भेटला होता तुमच्या घराची इलेक्ट्री फिटींग करायची आहे म्हणे हो का तर तुमचं घर किती रूमचं आहे अच्छा चार रूम प्लस संडास बातरूम तर त्याचे आपल्याला म्हणजे फिटिंग कशाच प प्रकारे करायचे म्हणजे आपल्याला साध्या फिटिंगमध्ये आहे की केसिंग फिटिंग आहे की अंडरग्राउंड फिटिंग आहे अच्छा अंडरग्राऊंड फिटिंग करायची आहे का ते त्यांना मग कसं आपल्याला धरी मारून वगैरे सगळं अंडरग्राउंड पा पाईप टाकावं लागेल त्यांना तुम्हाला जवळपास कसं आहे पाच ते दहा बंडल वायरचे वगैरे मी सगळे ते बजेट वगैरे बी तुम्हाला ते काढून देईन तेवढं तुम्हाला सामान घेऊन यावं लागेल पण मग कसं प्रत्येक फॅनची व्यवस्था करावं लागेल फ्रीज फ्रीजसाठी आणि समजा संडास बाथरूममध्ये वगैरे आपण हिटर वगैरे लावतो त्यासाठी आधी किचनमध्ये वगैरे मोठं द्यावं लागेल पावरबोर्डची सुविधा आणि बाकी याच्यात कसं आहे तीन तीन सॉकेटवालं चार सॉकेटवाले बोर्ड वगैरे बसवणार आणि पुन्हा एक्स्ट्रा बोर्ड जसं मोबाईल चार्जिंग वायर आदी अदर समजा वाय याच्यासाठी आहे लाईटसाठी हे वगैरे म्हणजे असं पकडा की तुम्हाला प्रत्येक रूममध्ये कमीतकमी दहा पॉईंट टाकावं लागेल दहा दहा पॉईंटचे बोर्ट तुम्हाला प्रत्येक रूमचे राहील आणि तुम्हाला बाहेरची पण फिटिंग म्हणजे कसं आहे तुम्हाला जे तुमचं आलेलं आहे ते मीटर फिटिंग वगैरे करावं लागेल त्याचा आर्थिंग वगैरे करून द्यावं लागेल तर त्याचं आता मी सगळं एश्टीमेट बनवतो आणि त्या इस्टिमेट वगैरे तुम्हाला मग तसं मी व्हॉट्सअपवर सेंड करतो त्यानुसार बघून घ्याल की म कसं आहे तुमचं म्हणजे किती बजेट आहे काय आणि त्यानुसार मग तसं सामान लावा लागेल कसं आहे तुमचं बजेट जर जास्त राहील तर आपण कॉस्टली सामान वापरू आणि बजेट जर समजून जा कमी राहील तर आपण कसं थोडंसं कमी रेटचं सामान वापरू चालेल तर नाही ते कसं आहे तुम्हाला ज्या पद्धतीची फिटिंग करायची असेल त्या पद्धतीचा खर्च लागेल

ठीक आहे मी तुम्हाला कोटेशन काढून देतो तुम्ही त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवा तुम्हाला कसं करायचं ते